माझा घेतलेला प्रॉडक्ट टीव्ही आहे आणि ते टीव्ही घेतलेलं प्रॉडक्ट बहुत छान आहे आणखी त्याची क्लॅरिटी त्याची फिनिशिंग आणि त्याचा रिमोट बहुत छान आहे आणखी त्याच्यामधले त्याच्यामधी मला काही उपेक्षा नाही आहे की ते खराब होणार आहे बुवा आणि त्याच्या प्रोडक्ट म्हणलं तर बहोत छान आहे त्याचे यू एस बी केबल बहोत बढिया अजून काही आणि ते छत्री लावतो आपण त्याचा जो प्रोडक्ट आहे जो एल ई डी आहे एवढी चांगली आहे बहोत आणखी ते आपण जे प्रोडक लावतो म्हणजे आपण हे लावलो आहे डिश टीवी लावलो आहो जसा काय लावलो आहे म्हणजे त्याच्यामुळे काय आपल्याला काय अपेक्षा नाही आहे त्याच्यामुळे बस बहुत चांगला आहे आणि त्याचा रिमोट आणखी त्याची छत्री आणि त्याची वॉरंटी त्याची गॅरंटी आणि आपण जेथून घेतला आहे तिकडे आपले कम कम रेटमधी भेटली आहे टीव्ही मित्रापासून